शिक्षण घेतल्याने जीवनात सर्वांगीण विकास होतो शिक्षण घेतल्याने तुम्हाला समसते की कोणी तुम्हाला फसवत तर नाही आहे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती असते वेगळ्या वेगळ्या व्यवसायांची माहिती असते आपल्या सामाजिक क संरचना कशी आहे कसं वागलं पाहिजे त्याची पण माहिती होते आणि शिक्षण घेतल्याचं महत्त्व हा असतो की आम्ही आपण पुढच्या पिढीला शिक्षण देऊ शकतो अशिक्षित लोकांचं असं असतं की त्यांना काही गोष्टींचं ज्ञान नसतं त्यांना स इजिली फसवलं जाऊ शकते सोपीरित्या त्यांना काहीपण चुकीची गोष्टी समजवून त्यांना त्यांच्या हश् आपल्या हिशोबाने वळवलं जाऊ शकते त्याच्यानी त्यांचं नुकसान होऊ शकतो मग भरपूर गोष्टी त्यांना जसं जर अ माहीत नाही आहे पैशांच्याविषयी म्हणा किंवा काय गोरमेन्ट नवीन स्कीम देतेय गरीब लोकांसाठी वगैरे ते सुद्धा माहीत नसल्याने अशिक्षित लोकांचं भरपूर नुकसान होतो आणि त्यांना असं पाहिजे तसं विकास करता येत नाही